हॅलो देवेंद्र बोलत आहेत का हं ठीक आहे ना मी तुम्ही कशी आ तुम्ही पण तर फोन नाही करत मग तर मग मी काय म्हणते भेटू का मग आज सायंकाळी मग जाऊ का मग फुटाळाला वगैरे

भेटू मग आज आहे नं वेळ आहे ना संडे असला किंवा नसो काय फरक पडते भेटायचं असं तर आपण कधी पण भेटू शकतो

हो हो हो ते रेनबोचा शो वगैरे छान सायंकाळी सात वाजेपासनं लागते मस्त छान मुलांसाठी पण छान खेळायला आहे तिथे झुले वगैरे हा हा ठीक आहे नं करा नं सगळ्यांना फोन करा सगळेजणं भेटू हो सहा वाजता भेटू नं ठीक आहे नं काय म्हणता कसं काय हालचाल वगैरे सगळं ठीक हो का मग तिथे काही नाश्ता वाश्टा करू मस्त छान डिनर वगैरे करू ह ठीक आहे ठीक आहे नं मग सायंकाळी भेटू मग आपण हो हो ठीक आहे ना आपण तिथेच भेटू आणि तिथनं मग मिळून जाऊ मग आपण अजून काय म्हणते हो का बरं बरं ठीक आहे नं का थोड्या वेळाने फोन करा आणि मग भेटतो मग सायंकाळी ठीक आहे सहा वाजता भेटू मग आपण हा चला ठीक आहे बाय ठेवते मी फोन बाय